राज्याचे राजकीयाची परिस्थिती आज एवढी बिकट झाली आहे की ती त्यांचे एक गटाचे दोन दोन गट झाले आहे पक्ष दोन पक्ष झाले आहेत कुठला काँग्रेस पक्ष दोन शिवसेना दोन असं म्हणजे आणि इतर पक्ष आहेत सगळे दोन दोन पक्ष झाल्या त्यामुळे समजत नाही आपण कुणाच्या पार्टीत जायचं सगळीच आपलीच आहेत आपले मित्र पण त्याच पक्षामध्ये आहेत तर आणि ह्या मित ह्या पक्षामध्ये आपली मित्र आहेत समजत नाही आपल्याला कुठल्या पक्षामध्ये आपण जायचं आता काय करायचं हे राजकीयाचं वर्णन आत्ताचं हे बरोबर नाही आहे आणि त्यामुळे कोणाला मत द्यायचं आणि कोण काम करणार आणि राजकीय एवढं बेकार झालं की कोण कोणाला आता म्हणजे हे करत नाही जो तो आपल्या म्हणजे पक्षाच्या वि कुठे आहे उभं राहिलं तरी भीती वाटते कोण कुठल्या पक्षाचा आहे आपण कुठे बोलू पण शकत नाही आणि त्याच्याने आपल्या तोंडातून काय एक साधं वाक्य निघालं तर तो भा मारामाऱ्या भांडणे होऊ शकतात जातीभेद होऊ शकते आताचं म्हणजे एवढं हे झालं हे वर्ण आत्ताचं राजकीय एवढं बेकार झालं आतमध्येही आपापसामध्ये भांडण करतात वगैरे मो मोदीय सरकारांना नावं वगैरे ठेवतात भारत जपला नावं ठेवतात शिवसेनाला नावं ठेवतात जो तो आपापले पक्ष मोठं समजतो आणि दुसऱ्यांचं पक्ष खाली समजतं त्यामुळे ओढाताण चालूच असते त्यामुळे आत्ताचं राजकीय एकदम एवढं बेकार झालं की कोणाच्यात कोणात हे नसतं त्यामुळे आपण काय करू शकत नाही ना ह्याच्यामध्ये नागरिक हा मेला जातो कारणकी नागरिकांना फार त्रास होतो ह्या गोष्टीचा की कोणाच्या पक्षात जाऊन कोणाची मदत मदत मागायची इकडे मागितली की इथे तो बोलणार तिकडे जावा तिकडे मागितली की तो बोलणार तिकडची मदत तो पक्षाला उभा आहे आता समजत नाही की आपल्याला काय करायचं ते म्हणजे आजचं आजचं राजकीय राज्यात राजकीयावर परिस्थितीचं वर्णन एवढं बेकार आहे की सांगू शकत नाही